महाराष्ट्रातील कला म्हटलं तर त्यामध्ये चित्रकला शिल्पकला संगीत नृत्य साहित्य नाटक असे अनेक प्रकार आहेत आणि ह्याचा उगम अगदी आपल्या मानवी इतिहासाएवढाच जुना आहे असं म्हणता येईल म्हणजे बघा मानवी वस्ती आणि संस्कृती ह्याच्यापासून कला अस्तित्वात आली म्हणजे गुहांमध्ये आपण बघितलं अजंठा वेरुळसारख्या लेण्यांमध्ये बघितलं तर तिथले चित्र किंवा ते पूर्वीच्या काळच्या देवांच्या मूर्ती किंवा शिल्पं ही सगळी प्राचीन कलेचीच उदाहरणं असं म्हणता येईल त्याचबरोबर नृत्य प्रकार जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपला कोळी नृत्य आहे आपलं लावणी नृत्य आहे किंवा तारपा नृत्य आहे असे वेगवेगळे प्रादेशिक नृत्य प्रकार जे आहेत तेसुद्धा अतिशय पुरातन काळापासून आहे आणि समाज यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये ह्या कलांचा आणि हस्तकौशल्यांचा अतिशय महत्त्व आहे हस्तकौशल्यांमध्ये सुद्धा लाकूड काम करणं म्हणजे काष्ठ शिल्प तयार करणं हासुद्धा आपल्याकडे एक पुरातन कलाप्रकार आहे हस्तकौशल्य आहे असं म्हणता येईल नाटक नाटकामध्ये सुद्धा संगीत नाटक ही मराठी नाट्य परंपरेची देणगी संपूर्ण नाट्यसृष्टीला मिळालेली आहे असं म्हणता येईल आपलं मराठीत संगीत नाटक हे पुरातन फार पूर्वीपासून चालू आहे आणि त्याचं सादरीकरण तेव्हाच्या पद्धतीनुसार रात्र रात्रभर चालत असे आणि त्याचा आनंद लोक इतका समरसून घेत असत ती नाट्यपदं आजही लोकप्रिय आहेत साहित्य निर्मिती हा आपल्या राज्यातला अतिशय महत्त्वाचा कला प्रकार ज्यामध्ये अनेक साहित्यिक अगदी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे साहित्यिकसुद्धा आहेत कवी आहेत आणि ह्या सगळ्यांचं साहित्य आपल्याला नक्कीच समृद्ध करत असतं चित्रकलेमध्ये वारली चित्रकला किंवा गोंड आदिवासी जमातीची मंडळी त्यांचा चित्रकलेचा प्रकार हेसुद्धा आपल्याला बघायला मिळतं जे आपल्या राज्यातली वैशिष्ट्य आहेत किंवा लेण्यांमध्ये आपल्याला जे रंग बघायला मिळतात म्हणजे ते रंग तयार करणं आणि रंगवणं ही सुद्धा एक वेगळी कला आपल्या त्या काळच्या लोकांकडे होती